योगासनं करण्याचा जो छंद आहे किंवा जी सवय लागली आहे त्यामुळे योगासनं म्हणजे घरी तर करतोच पण छतावर पण घराच्या टेरेसवर पण बऱ्याच वेळा केलेले आहेत छताच्या व्यतिरिक्त जेव्हा कुठे आपण बाहेर पिकनिकला वगैरे जातो तर तिथेही ओपन स्पेसमध्ये मी योगासनं केलेली आहेत